हा नमस्कार नमस्कार अरे ते सर मी काय म्हणतो ते तुमच्याकडून जी कार बुक केली की नाही आपण हा ते आपल्याला आता मला नागपूरला अर्जंट जायचं होतं कारण मला जिथं जायचं होतं तिथं सा किती काम महत्वाचं काम होतं माझं मला माहीत आणि आपली जी एजन्सी आहे कार एजन्सी ते बरंच प्रचलित आहे म्हणून मी तुमची का कार बुक केली आणि मला असं वाटलं की बा चांगली मस्त व्यवस्थित कार असेल काय त्या कारीचा सगळा प्रॉब्लम हा सर जसं इथून नागपूरला समोर जायला निघालो अमरावतीपाशीच जा जात न येत तर टायर पं त्याचं पंक्चर झालं त्यानंतर एक दोन जेव्हा कारची कंडिशन पाहिली तर अंदरून सीटा फाटलेल्या ए सी त्यामध्ये व्यवस्थित नाही सर्व स्मेल असा वाईट येत होता त्यामध्ये ते तुमचे जे ड्रायव्हर पाठवले ते सुद्धा ते काय वगैरे पुड्या वगैरे खाऊन थोडंसं कुठं काहीबी करत होते मला काही व्यवस्थित वाटलं नाही सर ते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्यामध्ये ते टायर तर पंक्चर झालंच झालं पुढं स्टेपनीसुद्धा त्याच्यामध्ये दुसरी नाही अजून त्यामध्ये घोर ह अशी जर सेवा आपण देत असाल तर सर बंद करा हे कारचं काय लावलं तुम्ही तर हु कारण यामध्ये सगळा आमचा लॉस होऊन जाणार मला वेळेच्या आत जायचं होतं आणि आपण माझा सर्व वेळ माझा तिथंच हे करून टाकला पुन्हा मी तुमच्याकडे सांगणार नाही सर आणि माझा तुम्हाला सल्ला आहे की कुणाला देऊ पण नका कारण ते जर अशी तुमची असेल सुविधा व्यवस्था आपण कोणाला द्यावी असं काही मला वाटत नाही देऊ नका सर असं कुणालाही कारण त्यामध्ये सर त्या सीट पुऱ्या फाटलेल्या होत्या रस्त्यानं टायरही पंक्चर झालं त्यानंतर मन्नामध्ये काही ढोरं वगैरे आली होती तर हॉन वाजव वाजव म्हणतो तर त्या हॉनचा आवाजही असा की जसं कुणी गच्ची दाबली कुणाची हू हॉर्नही व्यवस्थित वाजत नव्हता हे काही मला पटलं नाही सर ते असं क अस कोणाला मान दाबली की आवाज निघत नाही की नी तशा प्रकारचा हॉन त्या गाडीचा काय सर हे बाकी पटलं नाही आणि मला पुन्हा हे नको